वेगवेगळ्या संस्कृती मासिक ऋतूकालकडे वेगवेगळ्या प्रकारे पाहतात काही समाजामध्ये विशेषतः ग्रामीण भागात आजही मासिकपाळीला अशुद्ध किंवा लाजीरवाणं समजलं जातं सार्वजनिक ठिकाणी किंवा खासगीत या ऋतूकालविषयी फारसं बोललं जात नाही तरी हल्ली शाळा शाळांमधून महाविद्यालयांमधून मुलामुलींना याविषयी शास्त्रीय सखोल माहिती दिली जाते बऱ्याच ठिकाणी मुली महिला मासिक ऋतूकाल चालू असतानासुद्धा शाळा कॉलेज कार्यालयीन कामकाज हे सगळं चालू ठेवतात ह्या सगळ्या गोष्टी करतात पण तरीही त्यांना अनेक घरा घरातून इकडे अजूनही देवळात जाऊ नये किंवा घरामध्येसुद्धा सगळीकडे शिवाशिव करू नये नैवेद्याचा स्वयंपाक करू नये या प्रथा बहुतांशी शहरी ग्रामीण भागात आहेतच शाळातून शिक्षण दिल्या कारणामुळं स्वच्छता आणि आरोग्य या दृष्टीने याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आता बदलत चाललेला आहे पूर्वी फक्त घरगुती कापडच यासाठी वापरलं जायचं पण आता मात्र सॅनिटरी नॅपकिन्स आणि वेगवेगळी जी बाजारात प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत मार्केटमध्ये ती सगळी आता वापरली जातात आरोग्य आणि स्वच्छता याबाबत पुरेशी जागृती आता सगळीकडेच झालेली आहे शहरी ग्रामीण दोन्ही भागांमधून शाळा आणि महाविद्यालयही यासाठी वेळोवेळी अभियान घेत असतात आणि सगळी माहिती सखोल पुरवत असतात